हा दादा मी जे तुम्हाला पैसे पे करणार आहे तर माझ्या ऑनलाईन अकाउंटला पैसे नाही आहेत त्यामुळे मी कॅशच देणार आहे तर तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत ना अरे दादा काय कारण मी कॅशच आणलेली आहे सोबत आणि इकडे आजूबाजूला पण दुकानं वगैरे नाही आहेत की आपण तिथून हे करू शकतो असं ठेवायला पाहिजे जवळ कारण कुठं नेटवर्क इशू येतो काय येतो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ऑनलाईन पे करता येईल असं सहजशक्य नाही आहे हो ठीक आहे चालेल ना नाही नाही तसं काय नाही पण बाकी आपण ते बघून घेऊ थोडंसं हा पण मी कॅशच करणार आहे तुम्ही ते समजून घ्या आणि बा सुट्टे पैसे ठेवत जा यांच्यानंतर ते लक्षात ठेवा